मी ॲमेझॉनमध्ये काम करत असताना माझं काम होतं डिलिवरी करण्याचं पण त्याच्याआधी मला पार्सल कलेक्ट करण्यासाठी ॲमेझॉन ऑफिसलाच जावे लागत होते तर तिथे काही ॲ ॲमझॉनचे एम्प्लॉई होते जे आमच्यावर कामाचा प्लेशर टाकत होते ज्याच्यामध्ये त्यांना टार्गेट पूर्ण करणे डिलिवरी वेळेवर व्ह्यायला पाहिजे पण आता फिल्डवर आम्ही जात असतो तर आम्हाला माहिती असते की फिल्डवर कशी कठीण परिस्थिती येते की लोकं कधी जागेवर अव्ह उपलब्ध नसतात ते दूर असले तर त्यांना डिलीव्हर्ड कसं करायचं कुणी फो कुणाचा कॉल लागत नाही कुणाचा ॲड्रेस सापडत नाही तरीसुध्दा एक असं व्यक्ती होता तिथे जो आमच्यावर खुप जास्त असा भर देत होता की नाही तुम्हाला हे करावंच लागेल कॉल नाही लागला तरी तुम्ही त्याचा घर शोधा ॲड्रेस मिळाला नाही तरी इकडे तुम्ही विचारा तर ती परिस्थिती खूप जास्त कठीण होती आमच्यासाठी तरीसुध्दा आम्ही त्याच्या बोलण्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले कोणत्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश मिळालं तर कोणत्या प्रयत्नामध्ये आम्हाला अपयश मिळालं तर प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला मला समजावून सांगावी लागत होती तर त्याचे निराकरण असे झाले की त्याला प्रत्येक गोष्टी समजावून सांगण्यासाठी आमचं त्या गोष्टीवर कधी भांडणही झालं कधी त्यांनी काही गोष्टी त्याच्यानंतर समजून घेतल्या आणि काही गोष्टी मी पण त्याला समजून सांगितल्या तर अशाप्रकारे आम्ही दोघे सोबत मिळून काम करत गेलो